जन्मलेल्या बाळाला काही विशेष तर समजत नसते आणि त्याची पाहणे देखणं तर आपल्यालाच मोठ्या व्यक्तीला करावं लागते आणि बाळाची विशेषत तर लक्ष द्यावं लागते आणि त्याला समजा काही झालं तो रडलं तर त्याच्याकडे पुन्हा जास्त लक्ष देऊन आपण त्याला काय झालं हे स्वत च आपण ते निर्णय घेऊन त्याच्यावर इलाज करत असतो आणि लहानपणापासून त्याला आईची गरज असते आणि कारण ते आई त्याला सांभाळत असते त्याचं स शौच करत असते शौचालय वगैरे तर आणि समजा त्याला काही त्रास झालं पोटात वगैरे तर ते आई त्याला समजावून त्याचं रडं थांबवून त्याला जो आवश्यक आहे ते त्या खाणं पाण्यासाठी विशेषत म्हटलं तर आई त्याला दूध देत असतो आणि काही दूध देत असतो आणि आईला समजा दूध नाही जरी निघत असेल तर ते बाहेरून कोठून तरी आणून त्या बाळांच्या आवश्यक असं ती त्याची भूक मिटवत असते आणि त्याची काही सहा महिने झाल्यानंतर त्याला क त्याला आवश्यक असे त्याच्या आरोग्यासाठी खिचडी वरण पाणी आणि इत्यादी असे त्याला आवश्यक पोटीन आहार देत असते आणि त्याच्यामुळे तो बाळ सुरक्षित असतो आणि त्याची देखभालही करत असते आणि विशेषत मोठ्या लोकांना त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतो आणि ती प्रत्येकदा ह्या शिशू आपल्या आई वडिलांवरच हे असतो निर्भर कारण की त्याला तर बोलता नाही येत समजत नाही आणि त्या चालता पण नाही येत कारण की लहान शिशू असल्यामुळे त्याचे सर्व देखभाल आई वडील हे करत असतात